हां हॅलो अरे ऐक ना अरे आज मी चांगलाच बोअर झालो माझ्या याच्यात की मालिकेत मालिका बघाया नाही का आणि पुरलूपवरसुद्धा मालिका आहे रे ती पण यार तो आज एपिसोडच नाही आला आहे काय झालं आहे काय माहिती नाही ते याच्याबद्दल तुला काही माहिती असेल तर सांग ना नाही कसं का बरं नाही आला अरे त त कोणती मालिका म्हणजे त्या दिवशी तू नव्हती का सांगितली मला ती मालिका बघ हां ती मालिका त्या मालिकेबद्दल असं नक्की काय बघू नक्की आज समजा का नाही आला तो एपिसोड हां हां मग नक्की म्हणजे समजा ब काय ब त्याच्यात नक्की कंटेंट काय आहे ते सांग बरं अच्छा हो पण मग आज एपिसोड का बरं नाही आला हां अरे तू तू तर तू तर म्हणाला होता ना की दररोज एपिसोड प्रकाशित होत आहेत म्हणून हां हां एखाददिवशी होत नाही म्हणजे अरे तू तू त्या दिवशी बोलला म्हणूनच ना म्हणून तर इटरेस्ट आला नं मला च ही ब सिरियल बघण्यामध्ये अच्छा हो मग काय मग अरे काय आहे राव माझा इतका मूड झाला होता आज मोकळा पण होतो माहिती आहे मी अरे काही काही कामधंदाच नाही आज फुल मोकळा होतो मलाही असं वाटलं होतं की यार कंस बघावा नाही का आज अरे म्हणजे ॲट द टाईम माझी अशी समजा एखादी गोष्ट बघण्याची इच्छा झाली ना की तिथं काय म्हणतात आपल्याला होतत पूर्णच होत नाही ती हां आता माई फुल इच्छा होती की त्यो एपिसोड बघावा का असं करावं पण असं नाही ना बघताच नाही आला ओक्के हां हां म्हणजे आज स दिवसभरात येऊल जाईल अरे मग कवर वाट बघायची मी अशी प्रॉपर असं काही हे नाही का की ह्याच टायमिंगला येईल किंवा ह्याच टायमिंगला येईल असं आं

बरं ठीक आहे ना मग सांगता का ठीक आहे नाही हे वघ समजा तुला दुसऱ्या लिंकवर जर समजा ते टाकणार असेल तर मग ते बघू माहिती काढ बरं तू कु कुठं टाकणार आहे काय हां नाही तू मला काल जी लिंक दिली होती त्याच्यावर काई नाही टाकलेलं त्यांनी एपिसोड ओके ठीक आहे मग समजा एक दुसरी लिंक जर असेल तर त्याच्यावर टाकणार असेल तर मग मला एपिसोड दे सॉरी ती लिंकची लिंक दे मग मी बघतो ओक्के ठीक आहे अच्छा अच्छा ठीक आहे चालेल मग मी आहे मला ल बघ सापड तू मग सापडवल्यावर मला लिंक ठेव मग मी बघतो ओक्के ठीक आहे हां अच्छा ठीक आहे ठीक आहे मग तू मला आहे ना प्रॉपर लिंक टाक मग त्या लिंकवर मी आपण मग बघू मग मी बघतो समजा ऑफिसवर बघून घेतो अच्छा ओक्के ठीक आहे ठीक आहे चालेल हां हो ठीक आहे चालेल ओके ठीक आहे चालेल ठेवू का मग नाही तू पार सापडवच असं

हो आणि म्हणजे मग कालच्या एपिसोडमध्ये नक्की काय झालं होतं ओ नाही क कसं आहे क समजा कालच्या एपिसोडमध्ये काय झालं आहे ते मग जर माहीत नसंल तर मग आपण नक्की माहिती काय काढणार का असं आहे ना म्हणजे थोडीफार आयडिया तर पाहिजे ना नाही की त्या मला सिरियलबद्द हे वघ तू सांगितलं म्हणून मी आहे ती सिरियल बघतो आहे नाही तर मला काय माहिती त्या सिरियलबद्दल

ओक्के ठीक आहे तू सविस्तर सांग त्याच्याबद्दल मग हो नाही येव कम से कम कसं आहे की कालचा एपिसोडबद्दल तू सांगितलं ना मग आजच्या नाही का एपिसोडमध्ये काय होणार आहे त्याचा अंदाज लावता येईल मला हो हां अच्छा अच्छा

हो ठीक आहे चालेल ना मग असं प्रॉपर जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत असं आहे ना बरं ठीक आहे आता मी बाकीचं बघतो समजा तरी आजचा एपिसोड जर भेटलाच तर मला टाक अरे नाही हां ठीक आहे चालं हां आ आजचा एपिसोड मला हं शेअर कर नाही येऊ अरे बॅलन्स नाही आहे बॅलन्स ए कुणाचा तरी शेअर मारतो पण मला टाक हो ठीक आहे चालेल हो ठीक आहे पण नक्की टाक आं हो बाय बाय ठीक आहे चाल